राज्यामध्ये मुख्य धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख बुद्धिस्त आणि जैन आहे यांच्यातील जे युगप्रवर्तक किंवा स्वराज्यप्रवर्तक जे लोक आहेत त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी आपलं हिंदुत्व टिकवण्यासाठी स्वतःच्या जीवाचे हाल झाले तरीही ते झुकले नाहीत अस्मानीच्या सुलतानीला तोड देती नवा असं जे म्हटलं जातं ते खरोखरच आपण संभाजी महाराजांच्या चारित्र्याहून बघू शकतो इतकंच नव्हे तर बुद्धिस्त धर्मामध्ये गौतम बुद्धांनी खूप चांगल्या प्रकारे काही नियम सांगितलेले आहेत की आपला धर्म वाढवण्यासाठी त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जर लोकांनी त्या फॉलो केल्या किंवा लोकांनी जर त्या मब मानल्या तर कदाचित आपलं हे राज्य स्वर्गापेक्षाही सुंदर बनेल